हॅलो हॅलो मॅम माझं नाव कविता राजेंद्र नेवारे आणि मला म्हणजे सिंगिंग या संदर्भात वेगवेगळे आवड आहे मी सध्याच म्हणजे बी माझं ज कॉलिफिकेशन आहे म्हणजे तर मी सिंगिंगमध्ये आत्ताच बी ए झालं आहे माझं आम्ही मी नांदगाव पेठ अमरावती येथील येथे येथील आहे तसे मी माझे जर कॉम्पिटिशनची गोष्ट केली तर लहानपणीपासून शाळेमध्ये वेगवेगळे गायन स्पर्धा होत होत्या त्याच्यात मी ब नेहमी म्हणजे आवडीनं भाग घ्यायचे त्यानंतर मग आमच्या इथं वेगवेगळे कार्यक्रम होत राहतात जसे भावगीत संदर्भात वेगवेगळे म्हणजे कार्यक्रम होत राहतात जसं सव्वीस जानेवारीला ह्याला त्याला तर त्या टाईमला मी म्हणजे गाण्याचा म्हणजे सहभाग घेते ह हो म्हणजे सध्याचं म्हणजे गावाच्या लेवलवर तर सध्याच असं काही म्हणजे प्रसिद्ध नाही आहे म्हणजे सर्वजणं जसं आ आमच्या जवळपास मोजरी आहे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या प्रभावाखाली ते लोकं जे ज्या पद्धतीचे गायन या पद्द म्हणजे त्यांचा प्रभाव आमच्या गावावर जास्त आहे त्यामुळे त्या त्यांचे गीतांचा पण प्रभाव आमच्या इथं थोडा जास्त दिसून येतो तशी कोणाला आवड नाही आहे ते आता मला झाली थोडी थोडी म्हणजे आसपासचे व्यक्ती म्हणजे आसपासचे लोकं बघून आणि स्वतः पण म्हणजे रियालिटी शो हे ते बघून तसं तर नाही घेतला आहे मॅम पण पुढं माझी इच्छा आहे का मी ग त्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावं

सध्याच्या कंडिशनला मला अर्जिं अरिजित सिंग आवडतात त्यानंतर जर श्रेया घोषाल आहे म्हणजे फिमेलमध्ये सिंगरमध्ये अनुराधा पो पौडवाल आहे लता मंगेशकर आहे त्यानंतर सा सोनू सोनू सोनू निगम सॉरी सोनू निगम आहे म्हणजे असे खूप सारे सिंगर आवडतात त्यापैकी फेवरेट म्हणजे अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल हां हो एक छोटंसं म्हणून दाखवतं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे झालं मॅम आणखी म्हणजे त्यांना म्हणजे तर माझ्या आईला आहे थोडी बहुत कारण की ती भजनं या सर्व गोष्टीत म्हणजे चं म्हणजे खूप दिवसापासून काम करत आहे तर त्यामुळे त्यांना ही गायनाची पण आवड आहे त्यामुळे असं हां तर त्यासाठी मी रोज सकाळी उठून तो जो म्हणतो रियाज क बा गरम पाण्याच्या गुल्ड्या टाकून आणि रोज सकाळी जो रियाज केला जातो आचा तर तो मी रोज एक तास माझा म्हणजे त्यात जातोच हो हो मॅम थँक्यू गुड गुड नाईट मॅम